माझ्या आवडत्या शिक्षिका अर्चना इंदुरकर त्या इतिहास आणि मराठी शिकवत होते पाचव्या वर्गापासून त्या आम्हाला होत्या माझ्या शाळेचं नाव आहे ओम आयस्कूल आणि त्या पाचव्या वर्गात आम्हाला शिकवत होत्या आणि त्या या शिकवण्याची पद्धत इतकी वेगळी होती ए खूपच त्यांच्या वर्गात जेव्हा ते शिकवायचे ना आमाला कधी झोप यायची नाही त्यांची शिकवण्याची टॅक् एवढी मस्त होती ज्या विषय जो मराठी हा विषय शिकवताना मराठीत जर निसर्गरम्य किंवा एखाद्या व्यक्तीचं आत्मचरित्र शिकवत होत्या त्या शिकवताना त्या व्यक्तीचं पूर्ण चरित्र समोर जसं आम्ही समोरासमोर आहोत असे ते शिकवत होते त्यानंतर शिकवून झाल्यानंतर ते व्यवस्थित त्याचे प्रश्न आम्हाला कधी दुसऱ्यांदा पाठ करायची गरज पडली नाही त्यानंतर माजी शिक्षका तर होत्याच त्या आणि एक प्रकारच्या मैत्रिण पण होत्या त्या मैत्रिणी इतक्या छान होत्या की आमचे विचार विनिमयपण छान करत होत्या आणि सगळ्यांना पण समजून घ्यायच्या मनाच्या भावना विचार त्या समजून घेत अशा माझ्या शिक्षिका होत्या